माझी आवडती बाईक ही बऱ्याच कंपन्यांमध्ये बाईक आहे जसं की के टी एम आहे हिरो कंपनीची आहे परत बजाजची आहे परत यामाहाची आहे तर त्यात ते त्यात सगळ्यात चांगले बाईक म्हणजे बजाजची माझ्या आवडती म्हणजे पल्सर पल्सर ही ऑल पूर्ण असं ऑलराऊंडर बाईक आहे त्यानं म्हणजे त्यात पावरसुद्धा आहे आणि ते खूप शहरात पाहण्यासाठी पण ती गाडी खूप चांगली आहे आणि व त्याला ॲवरेजसुद्धा चांगला आहे पण ते पण ती गाडी जास्त जास्त वर्ष वापरत नाही त्याजं इंजिन जरा लवकर खा खराब होतं पण तेवढ्या तेवढ्या ते बाईक चांगले पण हिरोची बाईक हिरोच्या गाड्या चांगल्या असेल त्यांचं इंजिनसुद्धा चांगलं रिलायबल असते आणि ते हिरोचे गाड्यामध्ये जसं की ॲव्हेजमध्ये स्प्लेंडर ही सगळ्यात चांगली बाईक आहे एकदम दणकट न चांगली स्प्लेंडर बाईक आहे ती बऱ्याच वर्षांपासून येते ब आणि ती बऱ्याच प्रत्येकांना ती गाडी चालवली आणि प्रत्येकजण ती गाडी घेत्यातच आणि स्प्लेंडर परत पॅशन परत अशा पर पॅशन एशक्रीम अशा बऱ्याच गाड्या आहेत आणि टी वी एसच्यासुद्ध्या चांगल्या गाड्या आहेत त्यांच्या स्कुट्या पण सुद्धा चांगल्या आहेत आणि हॉंडाच्या पण गाड्या चांगल्या रिलायबल आणि ट्र विश्वास ठेवण्यासारख्या आहेत आणि त्या चांगली बाईक आहे माझी ड्रीम बाईक्स म्हणजे ब बुलेट आहे बुलेट चांगले रॉयल एनफिल्ड कंपनीची चांगली बुलेट बाईक आहे त्याजं वजन दोनशे दहा किलो आहे परत ते जर आणि ती एकदम गाडी अशी आरामदायक आहे आणि चांगली आहे त्याला कुठलाही पेन म्हणजे पाटानेला कुठलही द असं दर्द होत नाही पातानीमध्ये आणि ते ट्र्रीपसाठी पण खूप चांगली बाईक आहे आणि ती सगळेजण ट्रिपसाठी लाँग रूटसाठी ती चांगली सगळे बाईक्स वापरतात